शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय महत्त्वाचा आणि खूप दिवसांपासून महाराष्ट्रात भेडसावणारा प्रश्न आहे इतकं टोकाचं पाऊल उचलताना असा काही निर्णय घेताना शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करणे आवश्यक आहे त्या त्या कामी त्या त्या आत्महत्या कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा उत्पादन खरेदीची हमी त्याचप्रमाणे पाणी व्यवस्था खत व इतर कीटक कीटकनाशके यांच्या किंमतींवर व उपलब्धतेवर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे